माझ्या परिवारात सदस्यांचे कामाचे विभाजन म्हणण्यापेक्षा कामे वाटून का घ्यायची ज्याला जे काम मिळते ते करण्याची पद्धत आहे माझ्या माहेरीपण आणि सासरीपण असे म्हणतात कारण की पूजा स्पेसिफिक जर का आमच्या घरातील वडीलधारी व्यक्ती करत असेल तर बाकीची कामं जी आहे ती स्त्रियानीच करायची असं काही नाही नाश्ता वगैरे करणे किंवा नाष्टा आणणे कंटाळा आला तर स्त्री जर का त्या एखाद्या स्त्रीला कंटाळा आला आमच्या घरामध्ये तर नाष्टा आणला देखील जातो माझ्या माहेरी आणि सासरी त्यामुळे असं काही नाही की स्त्रियानीच काम हे करायचं पुरुषांनी आज देखील माझ्या माहेरी माझे वडीलसुद्धा चहा ठेवतात त्यामध्ये काही असं म्हणजे हास्यास्पद काही नाही आहे त्यामुळे आपण ज्या गोष्टीमध्ये वाढत गेलो आहात म्हणजे आपली वा म्हणजे असं म्हणता येईल की लहानपणीपासून तरुणपणामध्ये कसे आपल्यावर संस्कार झाले आहेत त्या या गोष्टीतून कळते की स्त्री बसली आहे आणि आम्ही काम करते आहे असं काही नाही बाकीच्यानीदेखील कामं केली जातात असे मला वाटते परिवारामध्ये कामांची स्पष्ट विभागणी असावे असं मला वाटते कारण एकाच माणसाला खूप सारी कामे लागू नयेत आणि बाकीची दुसरी बसून राहावीत ही देखील तितकेच महत्त्वाची गोष्ट आहे कारण की एकजणच काम करतो आहे बाकीची बसत आहेत असं न होता व्यवस्थित सगळ्यांनी हातभार लावून आपलं घर आहे असं मानून कामं केली तर फारच छान आहे